मी माझ्या लहानपणी वेगवेगळ्या प्रकारचा खेळ खेळायचो क्रिकेट हा एक सगळ्यात महत्त्वाचा होता त्याच्यानंतर डोंगरका पाणी हा एक खूप महत्त्वाचा गेम होता किंवा लगोरी आम्ही खेळायचो लपाछुपी खेळायचो पण मला असं वाटतं डोंगरका पाणी हा खूप एक इंटरेस्टिंग गेम आहे तर त्यात होतं असं की तुम्ही एकत्र येता आणि काही गोष्टी जे उंचवटे असतात ते डोंगर ठरवता आणि बाकीचं पाणी सो जर का माझ्यावर समजा राज्य असेल आणि बाकीचे लोक जर का डोंगरावर असतील तर ते माझ्या नकळत पाण्यातून येऊन दुसऱ्या डोंगरांवर चढणार आणि मी त्यांना पाण्यात पकडण्याचा प्रयत्न करणार ह हा खूप इंटरेस्टिंग गेम होता पण माझ्यासाठी क्रिकेट हाच सगळ्यात आवडीचा गेम असल्यामुळे आम्ही क्रिकेट खेळायचो आता मोठ्या प्रकारे म्हणजे मोठ्या ग्राउंडमध्ये क्रिकेट तर खेळायचोच पण आमच्या बिल्डिंगमध्ये सुद्धा क्रिकेट खेळायचो जिथे खूप कमी जागा होती त्याच्यामुळे तर सरळ रन्स काढता यायचे ऑफ साईड लेक साईड ब्लॉक होती आणि ते स्किल खूप छान डेव्हलप झालं त्याच्यामुळे व्हीमध्ये खेळणं जे असतं ते आम्ही शिकलो आणि फोर सिक्स मारण्यासाठी लांब जागा होती पण साईड्सला जागा नसल्यामुळे आम्ही सरळ खेळायचो ओवर आम्म क्रिकेट खेळायचो अंडर आम क्रिकेट खेळायचो बरेचदा आम्ही नंबर पाडून क्रिकेट खेळायचो म्हणजे टीम्स न करता पहिली बॅटिंग दुसरी बॅटिंग तिसरी बॅटिंग असे नंबर्स असायचे आणि त्याच्यात जो जास्त रन बनवेल तो जिंकला आणि मग परत त्याला पहिली बॅटिंग मिळते तर हे असे इंटरेस्टिंग नियम होते आणि खूप एन्जॉय केलं